हॅलो हा नमस्कार रेल्वे प्राधिकरण का हा इंडियन रेल्वे का हा मी आकाश बोलतो आहे मला लोणंद जिल्हा सातारा ते बॉम्बे हाय कोर्ट म्हणजे दादरपर्यंत रेल्वेने आपल्या प्रवास करायचा होता त्या संदर्भात मला तुमची मदत हवे होती त्यासाठी मी कॉल केलेला आहे माझी परिस्थिती असं आहे की मला आज रात्री दहा दहाच्यानंतर जे काय आपले रेल्वे असेल त्याने उद्या सकाळपर्यंत पोचेल अशा रेल्वेने प्रवास करायचा होता त्याच्या तिकिटाचे दर आणि त्याची अवायलेबिलिटी जी काय असेल त्या संदर्भात आपण मला माहिती द्याल का हो हो मी एकटाच येणार आहे आणि त्यासाठी मला आरक्षित सेवा जी आहे त्या संदर्भात पण सांगा म्हणजे हा मला प्रथम वर्गाचे तिकीट मिळले तरी चालेल किंवा जनरलचे जरी अव्हायलेबल सीट असतील तर ते चालतील स्लीपर क्लासचे बुकिंग झाले नसतील तर मी त्यातूनही प्रवास करू शकतो आपल्याकडं आत्ता तुम्ही एकदा ऑनलाईन चेक करून सांगू शकता का हॅलो हा कोणते सीट शिल्लक आहेत चालेल चालेल आणि त्याचे दर आणि पेमेंट तिथं आल्यानंतर कॅशमध्ये केलं तर चालेल ना हो हो चालेल आहे मी कॅशमध्ये करू शकतो हा नक् नक्कीच आणि तुम्ही आत्ता ऑनलाईन पेमेंटचीसुद्धा सिस्टीम आणत आहे ना हो नक् पुढच्या आठवड्यात का हो चालेल तो परत आहेत मी करतो सुट्टे पैसे ॲडजेस्ट आणि नक्कीच आणि मला हा जो प्रवास आहे यामध्ये झोपण्यासाठी सोय होईल ना ओके हां चालेल चालेल सर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल नक्कीच आपल्याला परत फोन करतो जरी काय अडचण आली तर धन्यवाद धन्यवाद